तुम्ही फर्निचरवाला बोलत आहे का तर मला माझं घरच्यासाठी नवीन घर आहे त्याच्यासाठी मला फर्निचर बनवायची होती त्याच्यामध्ये मला खूप काय बनवायचं होतं मला बेड बनवायचा आहे फाई टू सिक्सचं आणि मला द् अलमारी काढायचा आहे त्याच्यामध्ये मला किचनसाठी टी टेबल बनवायचा आहे डायनिंग टेबल बनवायचा आहे आणि समोर एक अलमारी काढायचा आहे मला एक ड्रेसिंग टेबल बनवायचा आहे आणि अलमारी अलमारीमध्ये दरवाजा पण लावायचा आहे आणि किचनमध्ये पण द दरवाजा लावायचा आहे माझं दोन ते अडीच लाखपर्यंत आणि मला स्लायडिंगवाला बनवायचा आहे हां अलमारीचा दार मला स्लायडिंगवाला पाहिजे आणि ड्रेसिंग टेबलमध्ये पण दार पाहिजे आणि सेल्फ पाहिजे होती आणि टी टेबलमध्ये पण सामान ठेवण्यासाठी जागा पाहिजे होती बेडमध्ये पण बेड बेड टी असा पाहिजे म्हणजे साम आतमध्ये सामान ठेवायला पाहिजे म्हणजे चक्क्यावाला चक्क्यावाला बेड हां हां बोला हां हां ब्लॉकेजवाला पाहिजे बेड पाहिजे मला पाच ते सहाचं आणि किचनमध्ये वरचं पण सेल्फ काढायचा आहे आणि अलमारीमध्ये पण सहा सेल्फ पाहिजे आणि ड्रेसिंग टेबलमध्ये पण सेल्फ पाहिजे आणि त्याच्यामध्ये दारबी पाहिजे आहे डायनिंगमध्ये आपल्याला टेबल काढायचा आहे टेबल आपल्याला सहा पाहिजे हां हां सेल् सहा सहा पाहिजे आणि डाबीन डायनिंग टेबल थोडंसं मोठा मोठा पाहिजे नाही नाही चौकोनच पाहिजे पण थोडंसं लांब राहते ना ते चौकोनमध्ये तर तर थोडासा म्हणजे लांब पाहिजे आयताकारामध्ये नाही पाहिजे हं

चालेल पण तरी पण किती मध्ये येईल बरं ना ठीक आहे तर तुम्ही मला सांगा मग तसा तुमचा कित कधी येणे बग् येणे म्हणजे होते बरं ठीक आहे तर तुम्ही बुकच घेऊन ये घेऊन या ओके ओके ओके